भारतातील पारंपरिक पोषाख हा हजारो वर्षापासून विकसित झालेल्या विविध संस्कृतीचा पुरावा आहे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतीय पारंपरिक पोषाख सण धार्मिक समारंभ आणि उत्सवांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात त्यांची ओळख अद्वितीय प्रथा दर्शवतात दिवाळी असो नवरात्री असो विवाह सोहळा असो लोक त्यांच्या सांस्कृतिक वर्षाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांची ओळख व्यक्त करण्यासाठी सर्वात उत्तम पारंपरिक भारतीय कपडे परिधान करतात या भारतीय सांस्कृतिक कपड्यांच्या शैली प्रदेशानुसार धर्म लोक आणि समद समुदायानुसार बदलतात आता भारताच्या फॅशनबद्दल बोलायचं झालं तर पूर्वी पुरुष धोती पायजमा असे कपडे परिधान करायचे लुंगी लावायचे आणि स्त्रिया पायघोळ नऊवारी साड्या परत डोक्यावर पदर सहावारी साड्या अंगावर कपडे असे घालायचे आणि आता फॅशनबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यावर पाश्चिमात्य देशाचा प्रभाव पडलेला आहे म्हणजे साड्यांमध्ये पण विविध प्रकार आलेले आहेत आणि मग पूर्वी अगदी अंग झाकण्यासाठी कपडे घालायचो पण आता फॅशन म्हणून सगळंच अंग प्रदर्शन केलं जातं नंतर आता जीन्स पॅन्ट आल्या पूर्वी फक्त मुलंच घालायची आता मुलीसुद्धा जीन्स पॅन्ट कुर्ता पायजमा असे सगळे कपडे घालतात आणि मला तर बाबा साडी आवडते नेसायला पुन्हा अंगाभर कपडे हां टॉप कुर्ता पंजाबी ड्रेस असे कपडे आवडतात ते आम्ही मुंबईतून किंवा रत्नागिरीतूनच खरेदी करतो अंगप्रदर्शन करण्यासाठी असे कपडे वापरण्यापेक्षा अंग झाकण्यासाठी कपडे वापरायला पाहिजेत पूर्वी स्त्रिया नऊवारी साड्या नेसायच्या डोक्यावरून पदर त्याच्यामुळे आपल्या भारताचं पारंपरिक पद्धतीचं दर्शन व्हायचं पण आता तसं होत नाही आता कपडे आणि फॅशन असं दोन्ही पण आलेलं आहे कपडे कपडे घालायचे म्हणजे फॅशनच करायची त्याच्यामध्ये मुलीसुद्धा फुल पॅन्टऐवजी हाफ पॅन्ट घालतात पुन्हा क्रॉप टॉप वगैरे असे सगळे पाश्चिमात्य लोकांचा जास्त प्रभाव पडलेला आहे तर आपले भारतीय कपड्यांमध्ये बघितलं तर तामिळनाडूची कांजीवरम् साडी आहे पुन्हा केरळमध्ये सुद्धा अशी पांढऱ्या रंगाची साडी नेसतात मोठी बॉर्डरवाली राजस्थानी लोक पूर्ण अंगरखा घालतात घागरा चोली घालतात आणि पुरुष एक पारंपरिक अंगरखा धोतर पगडी आणि त्याच्यामध्ये रंग असतं पुन्हा आरशाचे काम केलेले कपडे वगैरे असे असतात गुजरातमध्ये गुजराती साडी घातली जाते किंवा चनियाचोली घालतात पंजाबमध्ये पटियाला सुरवार कुर्ता वगैरे घालतात आणि पुरुष कुर्ता पायजामा पगडी घालतात अशा प्रकारचे कपडे घालतात